तंत्रज्ञानाचा मुलावर काय हरिना हा हानिकारन प परिणाम होतो त्याच्याबद्दल मी फोनबद्दल बोलू इच्छितो फोनचा हा माझ्या मित्रावर खूप वेगळा परिणाम झाला होता विशाल नावाचा माझा मित्र होता तर तो एवढा फोन वापरत होता तो एका गेमला ॲडिक्ट झाला होता त्या फोन तो खूप खेळत होता म्हणून त्याचा एक डोळा जरा फिरला गेला होता दोन्ही डोळे त्याचे त्या साईडला झाले होते तं तो त्याच्यामुळे तो खूप जवळून मोबाईल बघायचा अन त्या जवळून गेम खेळत होता तर त्यांच्या त्याच्या तंत्रज्ञानामुळं आणि त्याच्या मोबाईलमुळं जवळ जवळून बघायचं त्याला असं वाटत होतं की मी जर जवळून बघितल्यावर मला दुसरं काहीतरी दिसेल अजून खूप पण तसं काय नसायचं पण तो खूप त्याच्यात ॲडिक्ट झाला होता म्हणून त्याच्या त्याच्या डोळ्यावर परिणाम झाला होता आणि तो माझा खास मित्र आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही मोबाईल जास्त वापरला तर तुमच्या असंही काही होऊ शकतं जसं माझ्या मित्राचं झालं म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मोबाईल जपून वापरा आणि जपून बघा आणि लांबून बघा पण मोबाईल असं तुम्ही दुरून उपयोग नका करू जसं माझ्या मित्राने केला मी हेच बोलू इच्छितो धन्यवाद